हो आमच्या शाळेत वाचनालय होतं खूप मोठं सुसज्ज शेकडो पुस्तकं होती त्याच्यामध्ये आणि विद्यार्थ्यांना वाचायला पण दिली जायची तर मी शाळेत असताना पुष्कळ पुस्तकं वाचायला मिळाली आणि घरात पण पुस्तकं आणली जायची पण शाळेत असताना चांदोबा चंपक ठक ठक ही बाल मासिकं किशोर हे मासिक यायचं त्याच्यानंतर तिथे षटकार नावाचं एक क्रिकेटवरचं मासिक पण मी शाळेत वाचल्याचं आठवतं आहे आणि मग श्यामची आई स्मृतीचित्रे त्याच्यानंतर रुडयार्ड किपलिंगचं जंगल बुक ही पुस्तकं पण मी शाळेत असताना वाचली होती त्याच्यानंतर दहावीच्या सुट्टीत किंवा असं सातवी आठवी नंतरच्या सुट्टीमध्ये मृत्युंजय स्वामी त्याच्यानंतर ययाती श्रीमान योगी राजा शिवछत्रपती ही जी ठराविक वयात वाचली जाणारी पुस्तकं असतात ती पण मी शाळेत असताना वाचली आणि थोडं मोठं झाल्यानंतर म्हणजे आठवी नववीत गेल्यानंतर मी मृणालिनी जोशींचं इन्कलाब वाचलं होतं जे भगतसिंगांवरती चरित चरित्रात्मक कादंबरी आहे ती त्याच्यानंतर गंगाधर गाडगिळांची दुर्दम्य कादंबरी वाचली ते लोकमान्य टिळकांवरची चरित्रात्मक कादंबरी आहे मग श्रीना पेंडसेंची तुंबाडचे खोतचे दोन्ही खंड वाचले अशा प्रकारे बरीच पुस्तकं आत्ता मला आठवत आहेत पण मुख्य नावं घ्यायची तर मग गोनी दांडेकरांची बरीच पुस्तकं लहानपणी वाचली शितूतचे आम्हाला धडे होते शाळेत त्यात शितू रानभुली माचीवरला बुधा त्याच्यानंतर दुर्गभ्रमण गाथा ह्यातले आम्हाला बरेचसे धडे होते आणि बाभ बोरकरांच्या कविता होत्या म्हणून बोरकरांची कवितांची पाडगावकरांची कवितांची पण पुस्तकं वाचली अशी काही पुस्तकं आत्ता आठवत आहेत लहानपणी वाचलेली